हॅलो जिमखाना हॉटेल मला माझ्या मैत्रिणीसाठी ऑर्डर द्यायची आहे तर ऑर्डर ही सतरा एप्रिल दोन हजार तेवीसला मला ही ऑर्डर पाहिजे आणि वेळ हा तिचा अकरा अकरा वाजता मला ही अकरा एएमला ऑर्डर द्यायची आहे तर त्यामध्ये माझ्या मैत्रिणीसाठी मला पनीर दाल फ्राय राईस पापड आणि चपाती आणि तंदुरी रोटी याची ऑर्डर द्यायची आहे तर तुम्ही मला सकाळी सकाळी अकराला ऑर्डर पोचती करावी